हॅलो मी मंदारच्या स्कूलमधून बोलत आहे तुम्ही त्याची आई बोलत आहे का त्याला बिम तो बिमार झालेला आहे तर तुम्ही त्याला घ्यायला येता का हो तर लवकर येशाल हो तो त्याला अचानक ताप आला चक्कर वगैरे आली होती हो पाजलं पण तरी पण आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल ना हो अरे त्याला चक्कर आली तर मग तुम्ही ति त्याला घ्यायला येसान

हा तर मग तर मग तुम्ही ना म्हणजे काही घरूनच बिमार होता का चांगला होता का घरी त्याला त्याचे मित्र सांगत आले होते की बीमार आहे म्हणून हो त्याला आम्ही इथे काय ड्रायफ्रूट्स खायला दिले आणि मेडिसीन पण दिले बरं पण

तो म्हणे आईला लवकर बोलवा म्हणे हो सांगतो ना अर्जंट बरं त्याला तरी मी थांबून ठेवतो झोपून ठेवतो नाही नाही हो हो